गावात म्हटलं की वाहनाचं भरपूर अडचण येते कारण की ग्रामीण भागात यस टी महामंडळ ह्या रोज या रोज किंवा वेळोवेळी राहत नाही त्यांचे एक ठरलेले एकदोनच टायमिंग राहतात त्यामुळे कसं की विद्यार्थ्यांना शाळेत जायसाठी किंवा कोणाला जॉबवर जायसाठी कामावर जायसाठी वाहनांची व्यवस्था राहत नाही मग आम्हाला प्रायवेट ज्या गाड्या चालतात त्यांना जास्त पैसे देऊन आम्हाला तिथे जावं लागतं त्याच्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान वेळेवर पोचत नाही किंवा कामाला आम्ही वेळेवर पोचत नाही त्याच्यामुळे ते नुकसान होतं आणि आरोग्य सेवेसाठी जर केलं तर वं आरोग्य म्हणजे तब्येत हे वेळ सांगून सां म्हणजे वेळ सांगून काही येत नाही केव्हाही बिघडतं अर्ध्या रात्री दिवसा केव्हाही त्यामुळे आम्हाला तिथे वि उपचारासाठी नेण्यासाठी तर खूपच तळमळ करावं लागतं त्याच्यामुळं कसं झालं की आमच्या गावात भरपूर काही असे लोक आहेत का त्यांच्यावर खूप परिणाम झालेला आहे मानसिक तणाव राहिलेले आहेत किंवा शिक्षणामुळे अडचणी निर्माण झाल्या शिक्षण अ अ अपुरं करून सोडावं लागलेलं आहे शिक्षण इच्छा असतानासुद्धा शिकू शकले नाही आहे कामावर जाण्यासाठी इच्छा राहते पण कामावर जायला वेळ होतो त्यामुळं तिथून खालीहात वापस यावं लागते आणि तब्येतीबद्दल तर भरपूरच अडचणी कधी कधी लोकांचा जीव पण जातो वाहतूक नसल्यामुळे यामुळे ह्या अशा काही गोष्टीचा आमच्या ह्या गावात भरपूर काही वाईट परिणाम झालेला आहे